माझ्या रोपांसाठी मी खते वापरते पण ती खते वापरताना मी काळजी घेते की ती कोणत्याही प्रकारची किंवा रासायनिक खते असू नाही किंवा यूरिया टाईप अशी औषधं असू नयेत ज्या ज्या खतांमध्ये ग् सेंद सेंद्रिय खतं असतील किंवा गांडूळखत शेणखत असेल किंवा नारळाच्या करवंट्यांपासून तयार केलेले नारळाच्या झावळ्यांपासून तयार केलेले खत असेल कांद्याच्या रोपांपासून केल् कांद्याच्या टरफलांपासून केलेले खत असेल केळ्याच्या च् सालांपासून केलेले असेल लसणाचा पाला ह्यापासून तयार केलेले खत असेल किंवा अगदी आपले राहिलेले खरकटे असते आहे ते साठवून तयार केलेले मातीमध्ये मिश्रित खत केलेले खत असेल ते मी जास्तकरून वापरते आहे आणि या सेंद्रिय खतांमुळे झाडांना कोणतीही इजा पोहोचत नाही आणि जर झाडं म्हणजे झाडं मोठी होण्यासाठी त्यांचा म् त्यांचा त्यांच्या म् त्यांची मदत तर होतेच पण झाडांना हे पोषक होतं आहे हे दिसत आलं म्हणजे झाडं त्या ती खतं खाऊन कधीही म् अर्धवट सुकली किंवा अर्धवट झाल् अर्धवट त्यांची वाढ झाली नाही त्यामुळे ह्या खतांचा वापर जास्तकरून असा झाडांसाठी पोषक असतो अशाच प्रकारचा मी य् अशाच प्रकारचा मी झाडांसाठी वापर करते की ज्यामुळे झाडांना इजा पोहोचू नाही झाडांमध्ये पण एकप्रकारचा प्राण असतो आणि तो प्राण आपण प्रेमाने आणि ह्या खतांनी व् जोपासायचा असतो